नैसर्गिक संसाधनामध्ये जमीन पाणी हवा सूर्यप्रकाश इत्यादीचा समावेश होतो तसेच यवतमाळ स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली खनिजे खनिजतेल वनस्पती यांचाही समावेश होतो या नैसर्गिक संसाधनांमध्ये जमिनीचा जास्तीत जास्त वापर केला जातो त्यामध्ये पाणी जर व्यवस्थित असले किंवा त्याला आवश्यक असलेले हवामान हे जर व्यवस्थित असले तर उत्पादनावर त्याचा फार चांगला परिणाम होऊन उत्पादनवाढीस मदत होते व्यवसाय करण्यासाठी व्यवसायाला आवश्यक असलेले म्हणजे संसाधन यामध्ये सहसा कर्मचारी कार्यालय जागा उपकरणे किंवा भांडवल समाविष्ट असते तुमचा व्यवसाय काय वापरतो हे तंतोतंत समजून येणे फार महत्त्वाचे आहे की तुम्ही उपलब्ध संसाधनाचा जास्तीत जास्त वापर करत आहात काय आणि तुमचा व्यवसाय मॉडेलमधे कोणतीही शिद्र पडत नाही आणि आमचा व्यवसाय सुरळीत चालतो